आमचा एक प्रोजेक्ट होता झारखंडमध्ये जिथे फॉरेस्ट ब्लॉकमधील काही गावकऱ्यांशी बोलायचं होतं आणि तो डेटा द्यायचा होता कंपनीला पण फॉरेस्ट ब्लॉकमध्ये जाताना काही भरपूर गावं अशी आहेत की तिकडे जायच्या आधी आपल्याला म्हणजे आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन परवानगी घेणे गरजेचं असत कारण नक्षलवादी जर आपण एकतर ते सरकारी काम होतं आणि सरकारी कामाचं नाव घेऊन जर आपण त्या गावामध्ये गेलो त्यांच्या तर ते ते लोकं म्हणजे सपोर्ट करत नाहीत आणि प्रसंगी मारहाणही करतात किंवा पकडून ठेवतात आणि धमकी वगैरे देतात तर त्यासाठी ते परमिशन घेला घ्यायला भरपूर वेळ जात होता परमिशन लेटर मिळायला एकतर वेळ झाला लागला आणि डेडलाईन जवळ आली होती त्यानंतर असं माहीत पडलं की भरपूर ठिकाणं भरपूर गावं अशी आहेत की जिथे कोणतीही गाडी जाऊ शकत नाही सायकलनेसुद्धा जाण्याचा रस्ता नाहीे आहे कारण नक्षलवाद्यांनी असे रस्ते बनूनच बनूच नाही दिले तिथे जर जायचं असेल गावामध्ये तर आपल्याला पायी जावं लागतं तर त्यामुळे त् भरपूर अडचणी निर्माण झाल्या तरीपण मी आणि माझ्या टीमने तेथील स्थानिक लोकांची मदत घेऊन

तर हे भरपूर म्हणजे त्याच्यासाठी भरपूर प्रयत्न करावं लागले पोलिस स्टेशनमधून परमिशन घेण्यासाठी थोड्या वरपर्यंत हालचाली करायला लागल्या केंद्र सरकारकडून परमिशन घ्यायला लागली त्यांना सा त्यांच्याकडून लेटर आणा घ्यायला लागलं ते पोलिस स्टेशनमध्ये दाखवलं त्यानंतर त्यांनी हेल्प केली त्यानंतर तिथल्या गावकऱ्यांनापण भरपूर समजवायला लागलं गावकऱ्यांकडून मदत घेऊन तिकडे त्या गावापर्यंत पोहचणं हे पण एक मोठं ध्येय होतं कारण जी पायवाट आहे ती एक तर डोंगरावरून जायचं होतं आसपास काही दिसत नाही जरा खाई बघितलं की असं वाटतं की तर खाली पडलं कुणीही टीममधील तर त्याचा जीव जाईल किंवा हात पाय तुटेल किंवा मोठा ॲक्सिडेंट होईल अशी भीती होती तरीपण जसं ते स्थानिक गावकरी आम्हाला सांगत होते की असं पाय द्या तसं पाय द्या कित्येक ठिकाणी आम्ही काठी घेऊन घेत घेत चालत गेलो आनि शेवटी आमचा प्र प्रकल्प जो होता तो पूर्ण केला पूर्ण झाल्यावर आम्हाला सर्वाना आमची जी काही मेहनत होती त्याबद्दल भरपूर आनंद वाटला कारण एवढी मेहनत घेल्यानंतर आमचं काम जे होतं ते सफल झालं होत पूर्ण झालं होतं